नमस्कार झोमॅटो हां सर हां मी आत्ताच आपल्या ॲपवरून पिझ्झा हट या रेस्टॉरंटमधून काही ऑर्डर केली आहे काही पदार्थांची तर मला त्यामध्ये काही ऑर्डर ची भर टाकायची आहे म्हणजे काही खाद्यपदार्थ आणि पेय त्यामध्ये वाढवायचं आहे तर आपण ती ऑर्डर पुढे देऊ शकता का किंवा मला तुम्ही पिझ्झा हट रेस्टॉरंटला फोन जोडून द्या मी त्यांना डायरेक सांगते कारण मला आत्ता वीस मिनटे दाखवत आहे तर मै मी जर आत्ताच ऑर्डरच्या यादीत भर घातली तर ती उर्वरित ऑर्डर देखील माझ्या आधीच्याच ऑर्डरसोबत येईल तर फार बरे होईल हां प्लीज प्लीज मला फोन जोडून द्या हां हॅलो हां पिझ्झा हट हां मी आत्ता झोमॅटोवरून तुम्हाला मार्गरिटा पॅन पिझ्झा आणि गार्लिक ब्रेडस्टिक अशी ऑर्डर केली आहे हो बरोबर बरोबर बरोबर शनिवारपेठेतून ऑर्डर आले बरोबर बरोबर येस येस दुसाने हां बरोबर तर मला त्यामध्ये बेक्ट चिझी मोमोज आणि कोका कोला हां दोनशे एम एलच्या दोन कोका कोला यस ती दोन शीतपेय आणि बेक चिझी मोमोची एक डिश अशी हो आत्ता भर घातली तर म्हणजे येईल ना आत्ताच्या आधीच्या ऑर्डरसोबतच येईल ना चालेल चालेल मी हो मग पेमेंट तुम्हाला आता डायरेक्ट करायचं की झोमॅटोच्या ॲपवरून करू बर बर मी ॲपवरून मार्गरेटा पॅन पिझ्झा आणि गार्लिक ब्रेडस्टिकची ऑर्डर करून त्याचे पेमेंट केलेलं आहे ठीक आहे उर्वरित जी आत्ता मी वाढवलेली ऑर्डर आहेत त्याचं मी तुम्हाला डिलेवरी बॉयकडे कॅश ऑन डिलेवरी करते ओके ओके थँक्यू सर थँक्यू सो मच हां थँक्यू झोमॅटो हां